माझ्या पुस्तकातील एक आवडते अवतरण म्हणजे स्वावलंबन हा यशाचा मूलमंत्र आहे हे वाक्य मला खूप आवडतं कारण आपला स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवण्याचा जो संदेश दिला आहे ना त्याच्यात तो खूप जबरदस्त आहे एक कारण की आपण कोणावर अवलंबून नाही रहायचं आहे न राहता स्वतःच्या पायावर मेहनतीवर कष्टाने आपण पुढे जात जायचं आहे आणि हा विचार मला खूप आवडतो आणि हे अवतरण मला माझ्या स्वतःच्या अनुभवातून जोडलेले असं वाटतं की अनेकदा जीवनात काही कठीण प्रसंग येतात आपल्याला तेव्हा दुसऱ्याची मदत न घेता आपण कसं आपण पुढं जातो ते आपल्याला खूप महत्त्वाचं आहे त्यावेळी आपल्याला आपला स्वाभिमान हे करून आपल्याला स्वतः पुढं त्याच्यावर न मदत करता आपण स्वतः पुढं कसं जाऊ आणि त्याचा कसं सॉल्व्ह करू आणि कसं आपण याच्यावर तोडगा काढू आणि पुढं जाणार याचं खूप महत्त्व आहे प्रत्येक व व्यक्तीत अशा काही गोष्टी येतात नेहमीच आणि त्याच्यातून काहीतरी शिकायला पण भेटतं त्याला आणि मग ते आपण शिकत शिकत आपलं जो स्वाभिमान आपण जो आहे बोलतो आपण त तो स्वावलंब जो आहे तो तो आपण टिकून आणि टिकून आपण स्ट्रगल जर करत राहिलो ना तर आपण चांगल्या प्रकारे पुढं जाऊन यशस्वी होऊ शकतो आणि एक समाजात आपलं एक चांगला नाव होईल आणि त्याच्यामुळे आपण एक यशस्वी ठरू शकतो